ठीक आहे पाहते आता मी हो का रेग्युलेटर वगैरे आहे का बरोबर रेगुलेटर पाहते हो हो रेगुलेटर पाहते हे वायरिंग तर आतमधून बरोबर आहे पण हा रेगुलेटर खराब झालेला आहे तुमच्या अ हो हो रेगुलेटर चेंज करावं लागेल आणि फॅन पण आवाज करत आहे ना तुमचा हो हो सुरू करून दाखव हां हां तर हा रेगुलेटरच खराब आहे तुमचा आणि आवाज पण करत आहे तर काय पाहते मी आता बेरिंग वगैरे हे म्हणजे बेरिंग खराब झाली वाटली तुमच्या फॅनची हो हो ठीक आहे पाहते मी आता हो हां हा ठीक आहे ते पाहते मी आता हां हां हो तर हा रेगुलेटर दुसरा चेंज करावं लागेल आणि आवाज करते ना आवाज करते तर हा हं बेअरिंग वगैरे याच्यात नवीन घालावं लागेल इथे हं पैसे आता पवार लागेल तरी येईल खर्च बेरिंग व बेरिंग आणि रेगुलेटर वगैरे पकडून आणि हो पाचशेपर्यंत लागून जाईल पाचशेपर्यंत हो हो हो होईल ना सगळे व्य व्यवस्थित होईल

नाही ते बेरिंग वगैरे पण बदलावं लागेल ना बेरिंग वायरिंग दुसरी घालावं लागेल हा हा ठीक आहे